मला वाचन करण्यासाठी ठराविकपणे किती कालावधी लागतो हे निश्चितपणे सांगता येणार नाही कारण मला जेव्हा एखादं पुस्तक हाती येतं किंवा आवडलेलं पुस्तक माझ्या हातामध्ये येतं तेव्हा मला जशी वेळ मिळेल जशी सवड मिळेल त्या पद्धतीने मी त्याचं वाचन करते मी दररोज माझ्या कामासाठी प्रवास करते तर वेळ मला सगळ्यात शांत वेळ मला प्रवासामध्ये मिळतो त्यावेेळी त्या त्यावेळी मी प्रवासामध्ये पुस्तक वाचायला प्राधान्य देते मला साधारणपणे एखादं पुस्तक वाचण्यासाठी चार दिवस किंवा कधी कधी एखादा आठवडा ही लागतो मी माझं कोणतंही पुस्तक असं ठरवून किंवा वेळापत्रक ठरवून वाचत नाही हातामध्ये आलं आलेलं पुस्तक त्याची गोडी जशी वाटेल तसं तसं मी परत परत ते हातामध्ये घेते आणि खूपच आवडलेलं पुस्तक असेल तर माझं ते पुस्तक दोन दिवसातही पूर्ण होते मी पुस्तक वाचनासाठी एखादं ठराविक मासिक साप्ताहिक असं कोणतंही ध्येय ठरवलेलं नाही जशी हातात पुस्तकं येतील वाचायचं मन होईल त्या त्यावेेळी मी पुस्तकांचं वाचन करते